राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोकं वेगवेगळे धर्माचे लोकं राहतात तर प्रत्येक न धर्मातले माणूस हे त्या त्या धर्मानुसार पद्धती फॉलो करतात

प्रत्येकाच्य धर्मानुसार खाण्यामध्ये खाण्याचे पदार्थ वेगवेगळे आहेत म्हणजे त्यानुसार आरोग्याच्या बाबतीतही वेगवेगळे प्रकार आढळतात त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीने हिंदू धर्माचे लोक पूजा अर्चा वगैरे करतात किंवा मुस्लिम लोक त्यांच्या पद्धतीने नमाज वगैरे पठण करतात कुराण वगैरे आहे ते वाचतात ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे चर्च वगैरे मध्ये जाऊन तिथे त्यांचे जी काही सेवा असेल ती करतात बायबल वगैरे असेल तो पवित्र ग्रंथ वाचतात तसंच हिंदू धर्मातले लोकं भगवतगीता किंवा अन्य पूजा वगैरे ज्या सांगितलेल्या आहेत तर त्याप्रकारे करून आपापल्या पद्धतीने आध्यात्मिक बाबतीत मार्गक्रमण करत असतात तसंच हिंदू प्रत्येक धर्म सर्वधर्मसमभाव या पद्धतीने राज्यामध्ये राहतो आणि वेळे अवेळी अडचणीच्या वेळी प्रत्येकजण सर्व धर्माचे लोकं एकमेकाला मदत करतात आणि त्या संकटातून बाहेर पडतात आणि चांगलं आयुष्य जगू शकतात